मी तुम्हाला याद्वारे कळवू इच्छितो की मला माझ्या डिजिलो डिजिलॉकर अकाऊंटचा पासवर्ड जो आहे तो चेंज करायचा आहे कारण काही

ॲज पर डेटा प्रोटेक्शन ॲक्ट जो पासवर्ड आहे तो मला प ह्यावेळी चेंज करावा लागेलच त्यामुळे मला त्यासाठी तुम्ही तुमची म तुमच्या मदतीची गरज आहे मला तुम्ही गाईड करा की तो पासवर्ड मी कसा चेंज करू डिजीलॉकरचा आणि त्यासाठी काय काय प्रोसेस असेल दुसरी गोष्ट म्हणजे जर या डिजीलॉकरच्या पासवर्डच्या सिक्युरिटी संदर्भात तुमच्याकडे जर काही गाईडलाइन्स असतील किंवा काही डूज अँड डोन्ट्स असतील तर ते तुम्ही मला पाठवू शकाल का कारण माझे डीजीलॉकर हे माझे एक पर्सनल अकाऊंट असणार आहे ज्यामध्ये कंपनीच्या काही ज्या सिक्रेट मेल्स किंवा डॉक्युमेंट्स जे असणार आहेत ते त्यामध्ये असणार आहेत सेव्ह आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या मी त्या त्या गोष्टींचा ज्या गोष्टी पाहू शकतो त्या बाकीच्या कोणाला दिसू नयेत आणि त्यामुळे मला त्याचा पासवर्ड आत्ता अर्जंटमध्ये बदलणं गरजेचं आहे कारण कंपनीने हा पासवर्ड मला देऊन एक तीन ते चार दिवस झालेत आणि मी ह्यासाठी ऑलरेडी एच आर डिपार्टमेंटकडे चौकशी केली होती परंतु त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला दोन दिवस काही त्यावर उपाय दिला नाही शेवटी मी काल आमच्या का हेड ऑफ डिपार्टमेंटजवळ बोलून एच आरजवळ कंप्लेंट केली त्यानंतर मला असं सांगण्यात आलं की तुम्ही आय टी डिपार्टमेंटजवळ एकदा कनेक्ट करा त्यामुळे तुम्ही मला जी प्रोसेस आहे डीजिलॉकरचा पासवर्ड चेंज करायची तर ती तुम्ही मला सांगावी दुसरी गोष्ट त्यामध्येच तुम्ही मला हे सुद्धा सांगा की जर काही मला भविष्यामध्ये पासवर्ड चेंज करायचं झाला किंवा तो पासवर्ड मी किती कंटेंटचा ठेऊ शकतो त्यामध्ये काय काय ठेऊ शकतो स्पेशल कॅरॅक्टर्स ठेऊ शकतो का या गोष्टींबद्दल मला कृपया मदत करावी